आपल्या भारतामध्ये एक मराठी संस्कृतीमध्ये स संस्कृतीला जपणे हे आवश्यक आहे आणि पुरातनकाळापासून जे काही संस्कृती चालू आहे ती आजही आहे काही लोक ते ती लोप पावत आहे म्हणून त्याचं जतन करणे आवश्यक आहे त्याच्यामुळे जे जुन्या जुन्या बाया वगैरे आहे त्या त्यांच्या घरी चूल पेटत होती अगोदर तर ते आता लोप पावली आहे आता गॅस आलेली आहे आणि पाहुणे आल्यानंतर आपण पायद्याला पाणी देणे त्यांचा आ मानसन्मान करणे आणि त्यांना आल्याबरोबर जेवण आपलं चहा वगैरे ठेवणे नाश्ता देणे जेवण देणे आणि त्यांचा मानसन्मान करणे हे संस्कृतीचं जतन आहे आणि जे काही सण येत असतात वर्षभर व वर्षभर चालूच राहते सण भारतामध्ये तर पहिल्या सणापासून तर शेवटच्या सणापर्यंत सणाला गोड असतेच आणि प्रत्येक सणाला पूजन होत असते पहिल्या सणाला जो काही अगोदर सण येत असते त्याला धरतीची पूजा असते दुसऱ्या सणाला नागोबाची असते अशा प्रत्येक सणाला प्रत्येक देवाचीच पूजा चालू राहते पोळ्याला बैलाची पूजा राहते दिवाळीला गायीची पूजा राहते लक्ष्मीची पूजा राहते आणि बायांना पण सजवते लक्ष्मीसारख्या दिसल्या पाहिजे म्हणून नवीन कपडे आणते साड्या वगैरे त्यांना मुलांना कपडे आणते आणि त्यांना पण छान कपडे पाच दिवस न दिवाळीचा सण साजरा केला जाते आणि गायींना सजवते सर्वांना आनंद फटाके वगैरे आणतात भरपूर सारा खर्च करतात घरी